ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्य मनोरंजन क्रियापाल आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये पार्क म्हटलं तर सपना पार्क आहे व्ही टी सी ग्राऊंड आहे अण्णाभाऊ साठे उद्यान आहे असे अनेक उद्यानं पण आहेत आणि थिएटर पण आहेत अनील अशोक थिएटर आहे श्रीराम थिएटर सपना टॉकीज छाया टॉकीज असे अनेक थिएटर पण आहेत आणि मैदाने उद्याने पण आहेत आणि तिथे फिरण्यासाठी तुम्हालाही कुठलंही शुल्क द्यावं लागत नाही अगदी मोफत आहे तिकडचे साफसफाई वगैरे सर्व व्यवस्थित आहे अशी अनेकशी ठिकाणं आहेत